आमच्या बागेत लावलेली झाडे जांभूळ आहे खाण्यासारखी त्याच्यानंतर पेरू आहेत त्याच्यानंतर चिकू आहेत त्याच्यानंतर आंबा आहे तर म्हणजे जे फळं येणारे छानपैकी खायला मिळणारे अशी झाडं पण आहेत कडीपत्ता आहे त्याचा उपयोग आपल्याला स्वयंपाकात होतो असे झाडे हे झाडे लावलेले त्याच्यामुळं आपल्याला एक खूप मन खूप मोठा आनंद होतो की आंबा बाहेरून विकत आणायला गेलं तर किती महाग असतो मग आपल्या घरातल्या आंब्याचा किती आपल्याला आनंद वाटतो त्या ते त्याच्यामुळं आपल्याला लोणचं करता येतं रायतं करता येतं त्याच्यानं रस करता येतो असे अनेक प्रकार करता येते आंब्याचे त्याच्यानंतर कडीपत्ता झाडाचा उपयोग त्याचा ह्याला होतो आपल्या स्वयंपाकाला जांभळाच्या दिवसात जांभळं खायला मिळतात पेरूच्या दिवसात पेरू मिळतात खायला असे वेगवेगळी झाडं लावलेले असतात आमच्या आमच्या बागेमध्ये त्याच्यामुळं आम्हाला एवढा आनंद वाटतो खूप छान वाटतं आपली घरची बाग लावल्यासारखे वाटते फणस लावलेले असतं आहे ते पण छान येतं आहे म्हणजे घरची बाग पाहून आजकाल आनंद होतो कारण बाहेरचे केमिकल असतं ना त्याच्यामध्ये त्यानी फवारणी केलेल्या असतात आणि हे आपलं असते ते नैसर्गिक असतो त्याला आपण कुठले केमिकल वापरत नाही त्याच्यामुळं आपल्याला जिवाला पण धोका नसतो आजकाल किती धोका झाला आहे बाहेरचे फळं खायचे म्हणजे केमिकल झाले त्यामुळं बाहेरचे फळं खायला नको वाटतं आहे